माझ्या परिवारातील सदस्यांचे कामाच्या बाबतीत असं विभाजन वगैरे काही नसतं किंवा मी हे काम केलं पाहिजे आईने हे काम केलं पाहिजे बाबांनी हे काम केलं पाहिजे असं काही नसतं पण शक्यतो एक ठरल्याप्रमाणे कामं होत असतात जसं की घरची कामं असतील स्वयंपाक पाणी असेल झाडणं पुसणं असेल तर त्याच्यासाठी शक्यतो आई करण्याचा प्रयत्न करते कारण ती घरी असते दुसरं असं होतं की समजा झाडणं पुसणं जरी नाही जमलं तर ती घरात कोणी जो व्यक्ती असेल मी असेन बहीण असेल किंवा आणि कोण असेल त्याला ती सांगते दुसरं जेव्हा बाहेरची कामं असतात जसं की पाण्याचं लाईटचं बिल भरणं असेल किंवा भाजी वगैरे आणणं असेल किंवा वर्षाचं सामान वगैरे घ्यायचं असेल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेरचे कामं आहेत ती आई बाबा दोघं मिळून करतील किंवा खूप वेळा बाबा एकटेच करतील कसं होतं बाहेरच्या ठिकाणी जायला बाहेरची निर्णय घ्यायला किंवा बाहेरचं सामान वगैरे आणायला शक्यतो मोठी माणसं जातात दुसरं कसं आहे ते पारखून निरखून घ्यावं लागतात एखादं कडधान्य असेल किंवा एखादं वर्षाचं सामान घ्यायचं असेल तर ते शक्यतो घरचे दोघं तिघं मिळून घेण्याचा प्रयत्न करतात आई बाबा जातील दोघं मिळून बघतील आणि मग ठरवतील की कोणतं घ्यायचं तांदूळ असतील गहू जोंधळे ज्वारी बाजरी जे काही असेल ते वर्षाचं घेतलं जातं मिरच्या असतील तर ते ठरवलं जातं कारण एक ठराविक दुकान एक ठराविक भाव त्याचा नसतो कारण दरवर्षी त्याचं बदलत असतं काही काही वेळेला चांगला तांदूळ मिळतोच असं नाही काही काही वेळेला चांगला मिळतो मग तो पुढच्या वर्षी त्याच त्याच प्रकारचा तोच तांदूळ मिळेलच अशी खात्री नसते दुसरं असं आहे की जे आठवड्याला लागतं किंवा महिन्याला जे सामान लागतं ते घेणारी व्यक्ती वेगळी असते भाजी असेल दूध असेल किंवा इतर काही साहित्य सामान असेल ते घ्यायला जर कोणाला जमत असेल तर तो पटकन जातो घेऊन येतो त्याच्यासाठी व्यक्ती त्यासाठी ती ठराविकच व्यक्ती लागेल असं काही नसतं विषय असा असतो की जो बाहेर जाऊन पटकन घेऊन येईल तो घेऊन येतो घरचे बाकीचे जे निर्णय असतात महत्त्वाचे जे निर्णय असतात ते सगळे मिळून बसून ठरवून घेतले जातात बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात की जसं फोनचं बिल लाईटचं बिल किंवा ऑनलाईन जे काही पैसे वगैरे भरायचे असतात किंवा ऑनलाईन ज्या गोष्टी असतात त्यांना ज्यांना तांत्रिक गोष्टींची किंवा बाबींची माहिती असते अशी व्यक्ती शक्यतो करते मग बँकेचे व्यवहार असतील म्हणा किंवा पोस्टातली काही कामं असतील म्हणा जिथे जायला यायला गाडी लागते त्यावेळेला बाबा करण्याचा प्रयत्न करतात समजा कुठेतरी सही सही वगैरे लागणार असेल किंवा अजून अशा काही गोष्टी असतील जिथे आईची गरज असेल तिथं बाबा आईला घेऊन जातात अशाप्रकारे वेगवेगळ्या कामांची विभागणी केलेली असते आणि मला तर असं वाटत नाही की स्त्री पुरुषांमध्ये स्पष्ट कामाची विभागणी वगैरे करायची गरज आहे कारण प्रत्येकाला प्रत्येक काम येतंच असतं कारण प्रत्येकाला स्वातंत्र असतं आणि प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी घेऊ शकतो प्रत्येकजण ठरवू शकतो की आपण कोणतं काम करू शकतो कोणतं काम करू नाही शकत कारण प्रत्येकाला प्रत्येक काम यायलाच हवं असं माझं मत आहे की कोणाची कुणावाचून अडचण होऊ नये अडवणूक होऊ नये किंवा कोणाच्या तरी कामामुळे कोणाच्या तरी गैरहजेरीत किंवा कोणाच्याही नसल्यामुळे काम आडू नये असं वाटतं साधं आहे जे मोठी मोठी कामं असतील म्हणा किंवा प्लंमबिंगची कामं इलेक्ट्रिशियनची कामं त्याच्यासाठी वेगळा माणूसच लागतो ते काही कोणी करू शकत नाही पण जे छोटी मोठी कामं असतील निवडणं पाखडणं एखादी वस्तू घेऊन येणं एखाद्या सामान घेऊन येणं एखाद्या माणसाला जाऊन भेटणं घरात कुठलं तरी मंगल कार्य असेल किंवा असे बाकीच जे एखादं कार्यक्रम असेल पुस्तक प्रदर्शन असेल म्हणा कुणाचं बारसं असेल मुंज असेल तिथं तिथं त्या माणसाने ठरवून जो कोणी शक्य असेल तो जाऊ शकतो त्याच्यासाठी ह्याच माणसाने जायला हवं किंवा ह्याच माणसनं जाणं अपेक्षित आहे असं मला तरी नाही वाटत त्यामुळे ह्या गोष्टीवर तरी माझं स्पष्ट मत आहे की स्त्रियांची आणि पुरुषांची कामाची विभागणी असू नये